मी मार्शल आर्ट हा खेळमध्ये खूप गुंतला आहो कारण त्यामुळे मला माझे एजुकेशनमध्ये खूप फायदा झालेला आहे आणखी माझे तब्येतीमध्ये पण खूप सुधार झाला आहे त्यामुळे मी एका गोष्टीवरती फोकस करू सकतो जर मला अभ्यास करायला मी बसलो तर तिथं माझं कॉन्सन्ट्रेशन लागतो माझा मन लागतो जर मी एखादी दिवस माझी गॅफ पडली प्रॅक्टिस करण्यामध्ये स्पोर्ट्समध्ये खेळामध्ये माझी गॅप पडली तर माझ्या तब्येतीवरती आणखी माझ्या अभ्यासावरती खूप परिणाम होतो